एखादा चांगला फोटोग्रॅफ मिळवण्यासाठी खास करून तर जंगलच बेस्ट आहे त्यामध्ये तर वेगवेगळ्या अँगलने फोटो काढायला भेटतात आणि वेगवेगळी आपण फोटो भेटतात म्हणजे असं कधी न बघनारे पक्षी त्यांचे कलर त्यांचे डोळे तर प्राणी प्राणी वेगवेगळे उदाहरणार्थ वाघ हरिण किंवा असे वेगवेगळे प्राणी आहेत त्यांचे फोटोग्राफी करायला खूप आवडते आणि असं एखादं वेगळं दिसणारं सुंदरमय झाड किंवा एखादं सुंदरमय दृश्य असं निसर्गात निसर्गाची फोटोग्राफी करायला ला खूप आवडते तर चांगला फोटोग्राफ करण्यासाठी एक चांगला अँगल लागतो आणि ती एक चांगली लेन्स चांगली लाईन लागते आणि ती घ्यायला खूप मेहनत लागते पण फोटोग्रॅफी ही क एक त्या फोटोग्रॅफरलाच माहिती असते ती कशी करायची आणि सगळ्यात चांगलं बेस्ट म्हणजे सांगितले तसं जंगल किंवा एखादा निसर्गरम्य ठिकाण त्यासाठी असा खूप असा चांगला खूप मेहनत घ्यावी लागते खूप खूप चांगला फोटो येण्यासाठी आणि खूप त्यामागे धडपड पण करावी लागते एखादा पक्षी तो किती वेळ बसेल हे आपण सांगू शकत नाही आणि तो पण जंगलातला त्याला चाहूल लागली तर तो लगेच उडून जातो त्याच्यामुळे हळूवारपणे जाणे व कॅमेरा सेट करणे त्याचे फोटोग्राफ्स घेणे त्याच्या अँगलने पकडणे आणि मग क्लिक करणे ही सगळी प्रक्रिया करतानाच काही माझ्यावेळी तर असे इंसिडंट्स झालेले आहेत की खूप मेहनत करावी लागते अशा वेळी खूप पक्षी उडून जातात नाही थांबत त्यांना बरोबर समजतं कोण तरी आपल्यामागे आहे तसेच प्राण्यांचं पण तेच असतं त्यामुळे खूप मेहनत करून चांगलं एक अँगल पकडूनच फोटो काढावा लागतो फोटोग्रॅफर खूप मेहनत करतो